लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड आहे कारण इयत्ता पाचवीमध्ये मी जेव्हा चित्रकला स्पर्धेमध्ये निसर्गरम्य चित्र या विषयावरती प्रथम पारितोषिक प्राप्त केले होते त्यामुळे माझ्या मनात चित्रकलेबद्दल अजून आवड निर्माण झाली होती तसेच जगप्रसिद्ध चित्रकार लिओनाग ड विंसी ह्यांचे जे मोनालिसा ह्यांचे हुबेहुब चित्र त्यांनी काढले होते ते मला फार आवडते त्यांच्यात असलेली ही चित्र काढण्याची कला आहे ती माझ्यातही यावी असे माझे प्रयत्न चालू आहेत आणि तसेच मी जे पारितोषिक मिळवले होते तसंच अजूनही प स्पर्धेत मी भाग घ्यावे पुढे अशी माझी इच्छा आहे आणि माझे प्रयत्न चालू आहेत माझे चित्र अजून चांगले सुरेख रेखाटण्याचे